माझं सगळ्यात आवडतं नाटक विजय तेंडुलकर लिखित शांतता कोर्ट चालू आहे हे हे नाटक जेव्हा मी बघितलं तेव्हा मला असं वाटलं की इतका आगळावेगळा विषय सुचणं आणि त्याच्यातून ते नाटक संवादातून नीट बांधणं संवादातून कॅरेक्टर्स त्याच्यातली आणि ते नीट परिणामकारकता आणून ते लिहिणं हे चॅलेंज होतं आणि असा चॅलेंज घेणारा एकमेव नाटककार भारतातला माझ्या मते विजय तेंडुलकर आहे त्याच्यानंतर तेंडुलकरांची बहुतेक सगळी नाटकं बघितली की त्या ज्या काळात त्याने हे नाटक लिहिलं त्या काळात रंगभूमीवर खूप प्रयोग होत असे होत असत आणि विजय तेंडुलकरांच्या जोडीनेच विजया मेहता या दिग्दर्शिका अतिशय प्रति प्रतिभावंत दग दिग्दर्शिका यांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली असं माझं मत आहे नाहीतर अगदी संगीत नाटकापासून मराठी रंगभूमीला इतिहास आहे पण तरी साठच्या आसपास मराठी रंगमीवर प्रयोग सुरू झाले आणि परदेशी नाटकं किंवा परदेशी नाटककार आयनेस्को म्हणा किंवा ब्रेख्त म्हणा यांचा अभ्यास करणारी काही मंडळी तयार झाली विजय मेहतांसारखी आणि त्यांनी मराठी रंगभूमीवर काहीतरी आपण प्रयोग केले पायेत असं एक ध्येय आखून नवीन नवीन प्रकारची नाटकं विजय तेंडुलकरांसारखे लेखक त्यांच्याकडून लिहून घेतली तेंडुलकरांनी ज्या जोरात सुरुवात केली त्या माणूस नावाचे बेट मधल्या भिंती श्रीमंत अशी प्रयोगशील नाटकं त्याने लिहिली आणि मग पुढे काही काळाने त्याने जेव्हा विजया मेहता परदेशी असताना हे शांतता कोर्ट चालू आहे नाटक लिहिलं उरलेल्या मंडळीने विजया मेहता नसलेल्या त्यांच्या सगळ्या शिष्यमंडळीने हे राज्य नाट्य स्पर्धेत आल्यावर त्याला बक्षीस मिळाली त्याच्यानंतर नाटक हा विषय विजया मेहतांच्या शिकवणीतून एक संस्कार असा झाला की नाटक हा विषय नुसतं एक करमणूक नाही आहे त्याच्या पलीकडे कुठेतरी आहे समाजात कुटुंबात घडणाऱ्या उलथापालथी अतिशय प्रभावीपणे नाटकात त्याची मांडणी होणं आणि प्रेक्षकांना त्या भिडणं हे जे आव्हानात्मक काम विजयाबाई मेहतांसारख्यांनी केलं आणि तेंडुलकरांच्या जोडीने महेश एलकुंचवार यांचं नाव घ्यायला ला घ्यायला लागेल त्यांनी पण अतिशय दमदार आत्मकथासारखं नाटक लिहिलं किंवा तुमचं वाडा चिरेबंदीसारखी तीन नाटकांची मालिका लिहिली आणि ही सगळी नाटकं प्रेक्षकांना रंगभूमीबद्दल अतिशय गांभीर्याने विचार करायला भाग पाडणारी होती नुसतं आपलं एक करमणूकप्रधान म्हणून दोन तीन तास घालवायला असे लोक येईनात म्हणजे जे लोक यायचे त्याच्यातले निदान साठ सत्तर टक्के लोक तरी फार उत्सुकतेने यायचे काहीतरी नवीन बघायला मिळतं मिळावं म्हणून यायचे बाकी कुठलं तरी नाटक बघूया म्हणून असे एक वीस टक्के लोकं असायचेच पण तरी या नाटकांनी मोठी एक परंपरा निर्माण केली आणि पुढे व्यावसायिक रंगभूमीवर जे नट आले ते बहुतेक नट एका प्रायोगिक रंगभूमीतून तयार झालेले होते अगदी श्रीराम लागू म्हणा काशिनाथ घाणेकर म्हणा श्रीकांत मोघे इत्यादी आणि बरीच पुढची मंडळी मोहन गोखले के विक्रम गोखले वगैरे मोहन आगाशे तर ही मंडळी समृद्ध नाट्यविषयक जाणिवा एक र नट म्हणून रंगमेवरचं असलेली व्यक्ती आणि प्रेक्षक म्हणून प्रेक्षाघरातली व्यक्ती या दोघांनाही अतिशय उत्कट असा अनुभव देणारी ही नाटकं होती मी नाटकांकडे ओढला गेलो आणि मला असं वाटलं की मी नाटकातून काम करेन की नाही असं मला कधी वाटलं नाही पण एक दिवस चक्क विजयाबाई मेहतांनी त्यावेळी रंगायन संस्था संस्थेतून नवीन संस्था निर्माण झाली होती बाईंनी एक नवीन संस्था निर्माण केली थिएटर वर्कशॉप त्यावेळा बरीच नवीन तरुण मुलं गेली आणि मी पण तिथे गेलो विजयाबाईंच्या समोर उभं राहिलो मी पूर्ण घाबरलो होतो पण मला दोन गोष्टी वाटत होत्या मला एक नाटकात काम करायचं आहे आणि मला माझी भीती काढून टाकायची आहे कारण विजयाबाईंच्या मुलाखती ऐकल्या होत्या त्याच्या त्या इतक्या सहजतेने सांगत की अगदी माणूस बदलून टाकायचं ज्या ज्याला त्या डायरेक्शन करायच्या तिकडे तो एकदम बदलून जायचा आणि तो अनुभव मला घ्यायचा होता मोठा एक नाव कमवायचं होतं अशातला भाग नव्हता पण मे मी गेलो आणि विजयाबाईंना अडीच वर्ष मी बघत राहिलो आणि माझ्या आयुष्यातला एक तो महान कालखंड होता असं माझं मत आहे पुढे काही काळ मी नाटकात राहिलो आणि परत मग मी चित्रकार झालो आणि वाट माझी बदलली तरी मी नाटकं बघत राहिलो चांगली नाटकं बघत राहिलो माझा एक मित्र आणि मी पंढरीच्या वारकऱ्याच्या श्रद्धेने राज्य नाट्य स्पर्धा बघायला जायचो त्याच्यानंतर लगेच घाशीराम कोतवालचा जमाना आला आणि एकदमच मराठी नाट्यसृष्टीत इचक्या घडामोडी घडत होत्या चर्चासत्रं होत होती बाजूचे आणि विरुद्ध असे लेख घडत होते जुनी मांडणारे लोक नवीन याच्यावर टीका करत होते पण त्यांना सुद्धा उत्सुकता असायची की ही पण मंडळी धडपडणारे करतात तरी काय आहे बघूया असा तो एक माहोल होता फार तुम्हाला सूचना म्हणजे सुसंस्कारामध्ये चिंब भिजवून टाकणारा हा तो माहोल होता आणि तो आमच्या आयुष्यातला कालखंड सोनेरी कालखंड मी म्हणेन पुढे टी व्ही आला घरोघरी दूरदर्शन आलं आणि मला वाटतं पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत घराघरात टी व्ही आला आणि एंटरटेनमेंटची म्हणजे करमणुकीची सौ हीच बदलून गेली व्याख्या अगदी हाताशी असलेलं बटण दाबलं की तुम्हाला चांगलं बा काहीतरी बघायला मिळत आहे ना ते बघणं लोकं पसंत करायला लागले आव तिकडे थेटरमध्ये जा चांगलं नाटक लैलाल तिथे बुकिंग करा नाटकाचं आणि परत दुसऱ्या नाटक बघायला जा हा जणू काही व्याप कमी झाला त्या कुठलाही कचरापट्टी प्रोग्रॅम टी वीवर बघायची एक एक पद्धत सुरू झाली सगळ्यांची नाही ज्यांना त्या पेशाची आस्था होती रंगभूमीची आणि त्या प्रयोगशील नाटकांची ते त्या याच्यात पण जात राहिले आणि नाटकं बघत राहिले आणि रंगभूमीशी हा प्रभाव असाच मराठी रसिकांना सुसंस्कारित करत कायम राहिला